योगा केल्यानंतर आम आमचा आत्मविश्वास वाढला शरीर लवचिक झालं आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा शरीरात निर्माण झाली आणि दिवसभर आम्ही कार्यक्षम राहतो